हॅलो हां डॉक्टर हां बोला ठीक आहे मी

हो हो तब्येत व्यवस्थित आहे

हां हां हां हां हां बरोबर आहे हो हो हो हां हो हो आता काहीजणं पाळतात काही जण आता बे बेपर्वा असतात त्यात आता इलाज नाही पण काय होतं जे बेपर्वा असतात ना त्याने जे पाळणाऱ्यांचा काहीच उपयोग होत नाही पाळूनसुद्धा नाही तो जो धोका राहतोच आणि सा मात्र या कोविडबद्दल आय विश्ड की बेस्ट फ्रेंड्स हे माझ्या जवळचे कोणती लोक गेले ना तर त्यामुळे माझ्या स्मरणातून हा काळ कधीच जाणार नाही अनएक्सपेक्टेडली झालं हो आणि ते हो हो हो हो हो

हो हो पण आपल्या इथे कसं आहे अगदी अकलेच्या पातळ्या जितक्या आहेत अगदी साध्या आजूबाजूपासून तर समजुतीची जी पातळी म्हणतात त्याच्यात इतके प्रकार तुम्हाला दिसतील काहीजण बेसिकलीच मुळी काळजी घेणारे असतात अवेअरनेस असतो त्यांना आय मस्ट डू धीस धीस इज माई ड्यूटी पण बाकीचे लोक तेवढी नसतात आणि मग कोणाला सांगण्यास जाणं म्हटल्यानंतर त्यांना ते आवडेल न आवडेल हो हो हो हो हो आपल्याला त्याच्यात डॉक्टरना श्रेय जातं हो हो हो हो हो हो अगदी अगदी भारत सरकार म्हणण्यापेक्षा ज्या डॉक्टर्सनी ते केलं आता ते डॉक्टर येत होते ना हो ना हां कौतुक म्हणजे काय अहो नंतर मुलाखती ऐकल्या ना की त्या ड्रेसमध्ये बाथरूमला जाणं पण अशक्य आहे एवढा सबंध ड्रेसवर ड्रेस काळजी घेण्यासाठी नर्सेस हे करायच्यात एका नर्सने सांगितलं साधं बाथरूमला जाऊन यायचं म्हटल्यानंतर प्रचंड ते सगळं गुंतागुंतीचं होतं तर मग सगळं ते समजून करून जेवणखाण सगळं आणि ते पेशंटच्या मागे असणार त्यांना स्वतःला कितीही काळजी घेतली तरी धोका असतोच त्याच्याकडून तर त्यांना सलाम हो म्हणजे गवर्मेंटला गव्हर्मेंटने पैसे खाल्ले ह्याच्यात खूप पण बाकी लोकांनी जे त्यागवृत्तीने काम केले आहे ना सामुदायिकपणे प्रश्नच नाही प्रश्नच नाही हो हो सलाम तुम्हाला सलाम हो खरोखर तेव्हा तुम्ही दोन दिवसाचीच भूमिका वठवली असं म्हणायला पाहिजे आणि एकदा कामाला तरी सर्वसामान्य माणसं करतात प्रामाणिकपणे पण बाकी त्यांना प्रतिसाद समाजाकडून आणि शासनाकडून आणि आपण स्वीकारली पाहिजे हो येस येस केव्हाही केव्हाही थँक यू तुम्ही पण काळजी घ्या थँक्यू